आम्ही ध्यान अर्धा एक तास करत बसत असते तर सुरवातीला थोडे मांडी घालून बसणे असते तर टोंगळे दुखतात थोडेफार पाय पण गळून आल्यासारखे होतात दुखतात आणि कमरेलासुद्धा त्रास होत असतो तर आम्ही ध्यान करत असताना राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी असे आम्ही ध्यान करत बसत असतो त्यामुळे मी जास्त करून कृष्णाचेच नाम घेत असते अशी माझी कृष्णावर जास्त भक्ती आहे त्यामुळे मी जास्त वेळ हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे अशी माळेवर जप करत असते तर अर्धा एक तास बसू शकते त्यानंतर माझी कंबर दुखते आणि मान पाठ गळून येत असते